माऊली रेश्टॉरवाले बोलता का आच्छाछाछा हो मी न्यानेश्वर बोलतो ही तुम्ही फूड ऑर्डर दिली होती ती आम्हाला आता ती कॅन्सल करायची आहे कारण आम्हाला ज्या वेळेस पाहिजे होती त्या वेळेस ती ऑर्डर मिळाली नाही आणि आमचे जे पाहुणे येणार होते ते काय आले नाहीत आणि जे तुम्हाला म्या आम्ही मागवले होते न्या राईस प्लेट मागवले होते सोबतच स्वीट डिशेस मागवल्या होत्या त्याच्यासोबत आईस्क्रिमपण मागवलेले होते ते सर्व आम्हाला आता कॅन्सल करायचे आहे कारण ज्या वेळेस तर तुम्हाला पाहिजे होते त्या वेळेस त्यांनी ते काय न दिल्यामुळे पाहुणे येण्यास उशीर होत आहे आणि उशीर झाल्याच्याने आता त्यांची काय इच्छा नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा आम्ही दिलेली जे हे आहे ऑर्डर आहे ते कृपया कॅन्सल करा आणि असं करा जे आम्ही तुम्हाला पेमेंटचे आणि पैसे दिले होते ते पण आम्हाला परत करून टाका कारण आता ते काही आवश्यकतासुद्धा काही वाटत नाही आम्हाला तेजामुळे ते तुम्ही कॅन्सल करा अशी विनंती आहे तुम्हाला आणि ज्या ज्या भाजी होती ते कोणतीच काही आणू नका आणि तुम्ही काय करा की येत्या वेळेस माझ्या फोन किंवा गुगल पेवर किंवा तुमचा जर कोनी मानूस असे शल तर जे दिले होते ॲडव्हान्स ते ॲडव्हान्स कृपया परत द्या आणि जे आता जे मी तुम्हाला वर सांगितलेले आहे तर ते पदार्थ कृपया कॅन्सल करा हे आमचे तुम्हाला विनंती आहे